आम्हाला नळाचे पाणी मिळते आहे आमचे आम्हाला नळाचे पाणी मिळाल्या मिळ मिळत असून आमचे जीवन नळाच्या पाण्यामुळे खूप सुलभ आणि सोपे बनले आहे आम्हाला ठराविक वेळेत नळाचे पाणी मिळते सकाळी पहाटे चार वाजल्यापासून नळाचे पाणी येते व आम्ही आम्हास सांगण्यात येते की पाहणी फक्त दोन तास येईल नळात आणि त्यानंतर संध्याकाळी दोन तास अशा प्रकारे आम्ही नळाचे पाण्याचा सदुपयोग करतो आपल्याला जल हे माणसाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट आम्हाला आमच्या नळाद्वारे महापालिकेने आमच्या शहरातील महानगरपालिकेने आम्हाला पुरव पुरवते व आता आमचं जे पाणी येतं ते कधी कधी अशुद्ध येतं किंवा कधी कधी गढूळ येतं त्या संदर्भात थोड्याशा तक्रारी आहेत परंतु आम्हाला नळाचे पाणी भेटते ह्याबद्दल आम्ही नेहमी महापालिकेचे आभारी आहोत धन्यवाद